मी तर लैंगिक शोषणाच्या बाबतीत बैठलेली नाहीच आहे कारण आमच्या वेळेसच काळ हा वेगळा होता कारण माझा तसं द अडूसष्ट वर्ष आहे आमच्या काळामध्ये एवढा काही प्रकार होत नव्हता जो ह्या दहा वर्षात सुरू झालेला आहे लैंगिक शोषण म्हणजे काय खरं म्हणजे हे मुलींकडं जास्त दोष आहे असं मला वाटतं कारण त्यांनी पहिल्यांदा प्रथम आपली संस्कृती उचला घ्यायला पाहिजे कारण ते तोकडे कपडे घालणार मांड्यापर्यंत त्या चड्ड्या घालणार असं हिंडायला नको कारण ह्याच्यामुळेच तुम्ही उत्तन जेव्हा राहतात तेव्हा मुलांचा बघण्याचा दृष्टीकोन तुमच्याकडे वेगळा जातो जेच तुम्ही शालीन रहा तुम्ही व्यवस्थित रहा कपाळाला गंंध लावा बांगड्या भरा तुमच्याकडे बांगड्या जर तुम्ही हातभर घातल्यात तर तुमच्याकडे बघायची कुणाची दृष्टी होणार नको बाबा त्या तिच्यात बांगड्या आहेत ते आपल्याला एक हात जर उगाराला तर त्याच्या बांगड्या आपल्या अंगाला टोचतील असं म्हणून तरी ते म्हणजे भीतील की नको हीच्या वाटेला जायला नको त्याच्यामुळे आपण जर व्यवस्थित राहिलो आपण जर शांत राहिलो किंवा आणि आपल्याकडे नजर पाहिजे की तो समोरचा माणूस कसा आहे आपल्याला नजरेने ओळखता आलं पाहिजे की त्या माणसाची नजर चांगली नाही आहे त्याच्यामुळे मग आपल्याला त्या नजरेतूनसुद्धा आपल्याला कळत होतं मा म्हणजे आपण सावध राहू शकतो